मी रियलमी नारजो ट्वेंटी हा मोबाईल यूज केलेला आहे त्याची जी इंच आहे सहा पाईण पाच इंचाचा मिनी ट्रम फुल स्क्रीन डिस्प्ले आहे या फोनमध्ये मिनिया टेक हिलियो जी एटीफायू प्रोसेसर दिलेला आहे त्यातच त्याचप्रमाणे फोनला चार जीबी रॅम आणि प्लस चौसष्ट जीबी व एकशे अठ्ठावीस जीबी इंटर्नल स्टोरेजमदे लॉन्च केलेला आहे तसेच फोनला पावर देण्यासाठी यात सिक्स थाऊजन एम पी ए बॅटरीपण दिलेली आहे त्यानंतर अठरा फॉट टाईप्सची फ्लिप चार्ज सपोर्ट पण आहे त्या तर त्याचप्रमाणे त्याचे फीचर्स चांगले आहे त्याचे अॅप्स चांगले आहे जे स् इजिली हाताळता येईल त्याचा बॅटरी बॅकअप चांगला आहे तसेच फोनमध्ये अठ्ठेचाळीस मेगा फिक्सलचा एमआय प्रायमरी कॅमेरा ट्रिपल एयर कॅमेरा सेटअप दिलेला आहे त्याचप्रमाणे रियली नार्जो ट्वेंटी प्रोमध्ये स्टोरेजला मायक्रो एसडी कॉडच्या मदतीने वाढवतापण आपण येऊ शकते तसेच फोनमदे मिडिया टेक हिलिओ जी नाईन्टी फायू ग्रोमिंग प्रोसेसपण दिलेला आहे तसेच फोनमध्ये अठ्ठेचाळीस मेगा पिक्सलला प्रायमरी कॅमेरासोबत कॉड रियल कॅमेरा सेटअप पण दिलेला आहे तसेस त्याचप्रमाणे आपले सेल्फीसाठी सोळा मेकल फिक्सलचा इन डिस्प्ले कॅमेरापण दिलेला आहे तसेच फोनमध्ये आपण दोन सिम पण यूज करू शकतो व एक मायक्रो एसडी स्लॉटपण दिलेला आहे तसेच ऑन्ड्राईड दहा बेस्ट रियल पी यु आर काम करतो तसेच फोनला पॉवर देण्यासाठी पंचेचाळीस एमपी बॅटरीज आणि पासष्ट व्हॉट सुपर डॉट चार्ज सपोट की दिलेला आहे असे मी पॉजिटिव पॉईंट्स या मोबाईलमध्ये बघितलेले आहे